मराठी भाषा जपण्यासाठी आणि तिला प्रोत्साहित देण्यासाठी वेगवेगळं प्रयत्न केली जात आहे जसे की प्राथमिक शाळांमध्ये मुलांना मराठी विषय हा महत्त्वाचा विषय म्हणून शिकवला जातो घरी आईवडिलांचीसुद्धा जबाबदारी आहे की मराठी विषय जपण्यासाठी आपली मातृभाषा ही मराठी आहे ही जपण्यासाठी मुलांना जास्तीत जास्त संभाषण हे मराठीतून करणे त्यांना इंग्रजी शाळांमध्ये टाकण्याऐवजी मराठी शाळेकडे मराठी भाषेकडे त्यांची गोडी वळवणे हे आईबाबांचे आणि तसेच शिक्षकातील शिक्षक किंवा ज्येष्ठ मंडळींचे हे समाजातील सगळ्या एकंदरीत मोठ्या व्यक्तींचे कर्तव्य आहे विविध पातळींवर काही कार्यक्रम काही कार्यशाळा यासाठी घेण्यात येत आहे त्यामध्ये लोकांचा सहभाग आपल्याला मिळवता येईल परंतु लोकांपर्यंत त्या गोष्टी वेळेवर पोचणे आणि त्यांना त्यांचा सहभाग तिथे नोंदवणे हे अगदी महत्त्वाचे आहे मराठी विश्वकोशसभा आणि इतर काही कार्यक्रम त्याद्व साठी घेतले जातात त्यामध्ये आपल्या भाषेत असणारे इतके मोठे ज्ञान लोकांना माहिती असायला हवे एन जेणेकरून लोकांना त्याचा उपयोग करण्यात येईल विकिपिडियासारखा एक मोठा प्लॅटफॉर्म तसाच आपला विश्वकोश हा ही हा एक मोठा प्लॅटफॉम मराठीमध्ये उपलब्ध आहे ज्याची लोकांना माहिती नसून ते लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या द्वारे रील्सद्वारे तसेच काही जाहिराती करून काही ब कार्यक्रम घेऊन काही कार्यशाळा घेऊन त्या त्या लोकांचा सहभाग मिळवून लोकांपर्यंत पोचवून ह्या सगळ्यांद्वारे मा मराठी भाषा जोपासण्यासाठी ना तिला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपण प्रयत्न करू शकतो त्याचा फायदा आपल्या मराठी भाषिकांना आणि आपला मराठी माणसाला जास्तीत जास्त होईल आणि हा फायदा मराठी माणसाला हो होण्याकरीताच विविध प्रयत्न होत आहेत त्याकरिता आपण नोंद घ्यायला हवी